महाराष्ट्र ही संतांची आणि विरांची जन्मभूमी आहे इथेच अनेक समाज सुधारकांनी वेगवेगळ्या चळवळींच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक सुजाण आणि संत आणि विरांची परंपरा आपल्याला लाभलेली दिसून येते या माध्यमातून या त्यांनी समाजजगृतीचं जे कार्य केलेलं होतं त्यातून जी समाजजागृती घडून आणलेली होती धार्मिक बंधने किंवा धर्मा धर्माची बंधने तोडून समाजाला एकवटण्याचं कार्य केलेलं होतं ते कार्य आजच्या राज्याच्या सरकारच्या भूमिकेमध्ये दिसून येत नाही कारण आजचं जे राज्य सरकार किंवा जी सरकारची भूमिका दिसते ती जी इंग्रजांची भूमिका होती फोडा आणि राज्य करा त्याच पद्धतीची दिसून येते कारण आज आपण समाजामध्ये दि बघतो की हिंदू मुसलमान या पद्धतीनं तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आज आता रिसेंटली अनेक प्रकारे आपण आरक्षणाचे मुद्दे बस बघतो म्हणजे लोकांना कशा पद्धतीने भरकवाट भरकटवायचं आणि मुख्य मुद्द्यांपासून त्यांना क कसं दूर सारायचं यावर सरकारचं लक्ष आपल्याला दिसून येतो म्हणजे शैक्षणिक समस्या अनेक दिसून येतात एकीकडे सरकार स म्हणतं की मराठी कंपल्सरी असली पाहिजे पण दुसरीकडे हजारो सरकारी शाळा बंद होताना आपल्याला दिसून येते तसेच जे काही धार्मिक समन्वय साधण्याचा प्रयत्न त्या काळात ज्या लोकांनी केलेला होता तो प्रयत्न या सरकारमध्ये दिसून येत नाही कारण जेवढे लोक विरुद्ध मताचे राहतील तेवढंच आपण राज्य करू अशी महत्त्वाकांक्षा या सरकारची दिसून येते सरकारने विविध ज्या काही समस्या आहे रोजगार आहे रोजगारामध्ये कोणकोणत्या भागात रोजगार दिला जावा कोणकोणत्या सुविधा सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा याकडे दुर्लक्ष करून साध्या वेगवेगळ्या योजनांनाही सरकारने थांबवलेलं आपल्याला दिसून येते महाराष्ट्रात जर बघितलं तर विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे अशा विविध प्रश्नांवर सरकार दु सर्रास दुर्लक्ष करताना आपल्याला दिसून येते आणि जी सामाजिक सलोख्याची भावना महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान ज्या पद्धतीने गुण्यागोविंदाने नांदत होते ते आता आपल्याला होताना दिसत नाही तर डिवाईड अँड रूल अशा पद्धतीचंच या सरकारचं धोरण असल्याचं आपल्याला दिसून येते